आमच्या भागात वि वाहतुकीची विविध साधने उपलब्ध आहेत जसे बस रेल्वे विमान प्रायवेट बसेस सरकारी बसेस ऑटोरिक्षा तसेच व्यक्तिगत वाहने असे विविध प्रकारचे वाहने उपलब्ध आहे जर तुम्हाला तुम्ही जर या वाहनांचा उपयोग विविध राज्या राज्यातील विविध भागामध्ये जाण्यासाठी केला तर तिथे उत्तम जाण्यासाठी बस रेल्वे विमान यांचा उपयोग तुम्ही करू शकता या राज्यातील मुख्य जे भाग आहे जसे तुम्हाला अमरावती टू पुना पुणे जायचं असेल किंवा पुना टू मुंबई जायचं असेल तसेच अमरावतीतून मुंबई जायचं असेल तर तुम्हाला बस रेल्वेचा उपयोग तुम्ही करू शकता तसेच विमानाचा पण करू शकता सध्याच अमरावतीमध्येे नवीन विमानतळ खुलं करण्यात आलेल आहे त्याचं आत्ताच उदघाटन झालं आहे म्हणजे इथून विमानाची पण सोय उपलब्ध झालेली आहे आणि याची जर गुणवत्ताचा प्रश्न केला तर गुणवत्ता ही यांची गुणवत्तासुद्धा उत्तम आहे राज्यातील विविध भागामध्ये जाण्या्साठी जी बस बस लाग बस हवी असते सरकारी बसेस प्रायवेट बसेस यांची गुणवत्ता उत्तम आहे तुम्ही जर चंद्रपूरला जाण्यासाठी जर इथून बस केली तर तुम्हाला ती चोवीस तास अवलेबल आहे तुम्ही केव्हाही डेपोमध्ये जाऊन त्या बस बसमध्ये प्रवास करू शकता आणि तुमच्या ठिकाणी जाऊ शकता वर्धेला जाण्यासाठी पणअमरवतीतून वेळोवेळी बसेस उपलब्ध आहे त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न असला तर ते प्रत्येक ठिकाणी बदलत जाते पण आमच्या भागातील बसेस रेल्वे किंवा विमानतळ म्हटलं तर त्याचे विमानांचे पण गुणवत्ता उत्तम आहे